एक भास्कर नावाचा पेशंट हॉस्पिटलमध्ये आला होता त्याचा अपघात अप गंभीर अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्याला मार ला मार लागला होता आम्ही उपचार सुरू केले होते आणि त्या त्याचा उपचारचा उपचार्य उपचारच यशश्वी झाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला आणि मग ते मग ते त्याच आम्ही ब डेथ सर्टिफिकेट बनवलं आणि त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट घेतला आणि तो आम्ही ऑफिसला जमा केला ऑफिसला जमा केल्यावर आम्ही त्याच्या मृत्यूची नोंद केली आणि त्याची त्याची त्याची जी बॉडी आहे ती त्याच्या घरच्यांना परत दिली